टेरेसवर लोकं छान कुंड्या लावतात कुंड्यामध्ये विकत घेऊन झाडं विकत घेतात आणि असे टेरेसवर लावतात आणि ते गुलाबाचे गुलाबाचे आणि झेंडूचे वगैरे आणि ते वगैरे टेरेसवर असे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब कलर कलरचे गुलाब तसे लावल्या जाते आणि त्या टेरेसवर लावल्यामुळे ते छान दिसण्या्साठीच लावते आणि आन आपण जे ग खाली जे आपण मातीमध्ये जे झाडं लावतो तर ते म्हटल्या मग ते आपण मातीमध्ये जे आपण खाली झाडं लावतो ते छान फुलून येतात आणि चांगली ते जागा पण असं तिथे पाणी पण आपण चांगली देऊ शकतो आणि चांगलं ते झाड पण छान मोठं पैकी उगवून येते तसंच आपण खाली मातीमध्ये जांभळाचं झाड लावू शकतो क याचं भरपूर काही अशा प्रकारची आपणझाडं लावू शकतो आणि मोसंबी सं पपई या सगळ्या म्हणजे फळाची अशी झाडं वगैरे भरपूर लावू शकतो मातीमध्ये आणि त्यामध्ये आपण जे मातीमध्येे झाडं लावलं त्यावर आपण पाणी पण चांगलं शोषून घेऊ शकतो